हा दादा नमस्कार टेलर बोलायले का म्हटलं आपल्याला कपडे पाहिजे होते शाळेमध्ये फॅन्सीड्रेसचं काँपिटिशन आहे तर लहान लेकरासाठी ड्रेस शिवायची होती लहान मुलं आहेत हा डॉक्टर इंजिनयर वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो हो ठीक आहे बरं आंबेडकरच्या कोटला किती लागतील डॉक्टरच्या मग आंबेडकरच्या आंबेडकरच्याच कोटला एवढे कसं काय लागतील हो डाॅक्टरच्या पण कोटला भरपूरच डिझाईन आहे ना डॉक्टरचा कपडा जारय जाड आहे त्यांना ॲपरॉन शिवायचा आहे मग आंबेडकरचा कोटही एपराॅनच राहते ना परीड्रेस पण शिवायच्या आहेत गांधीजीचे धोतर तुमची जर अशी मजुरी कमी करा तुमच्याकडूनच कपडे शिवायचे आहे सातवी ते दहावीमधली आहेत सर्व करू द्या दुकानला येऊन सविस्तर बोलतो हो हो येतो